हॅलो नाही बोल ना हां आहे ना सांताक्रूझ ईस्टला आहे कायस्थ थाली म्हणून तिथे खूप छान म्हणजे नॉनवेज खूप छान मिळतं आणि तिची टेस्ट तर तिथलं आय थिंक तिथे दोन तीन वेटर्स जे आहेत ना ते आपल्या रत्नागिरी साईड त्या साईडचेच आहेत गावा साईडचेच आहेत आणि त्यांची जी सर्विस आहे ना ती खूप छान आहे आणि तो शेफ आहे तो मेन म्हणजे कोकणातला आहे आणि कोकणातला शेफ असल्यामुळे जी म्हणजे सीफूड जे बनवायची ॲक्चुअली जी टेक्निक आहे ना ती त्यांना व्यवस्थित माहीत आहे त्यामुळे आता तुला काही भपक किंवा असं वेगळं टेस्ट वालं काही मिळणार नाही किंवा काही तर काही कमी आणि तिथले जे सीफूड सी जे येतात ना मच्छी वगैरे ती फ्रेश असते कारण आम्ही जेव्हा पण त्या साईडला जातो ना त्यावेळी त्याच हॉटेलला जातो आणि त्यांचं वेलकम ड्रिंक जे आत्ताच एक लास्ट वीकमध्ये गेलो होतो मी ते ॲक्चुअली पहिले तुम्ही ज्यावेळी एंट्री करता ना ते तुम्हाला वेलकम ड्रिंक देतात क कोकम सरबत वगैरे आणि नंतर मग त्यांच्या वेगवेगळ्या थालीज आहे तू जशी घेशील तशी आहे पण ते प्रॉन्स वगैरे जे आहे ना ते सीझनल आहेत तर त्याबद्दल त्यांना विचारावं लागेल आपल्याला की आहे की नाही पण टेस्टमधे बेस्ट आहे ते टेस्टमध्ये आणि मग तू जेव्हा तिथे ना ॲक्चुअली हे पण येतात खूप सेलिब्रिटीज पण असतात तिथे मुंब जे जे मराठी सेलिब्रिटी आहेत ना ते तिथे त्यांची म्हणजे आणि तिथे तू गेल्यानंतर तुम्हाला अगोदर टोकन घ्यावं लागतं हां कारण गर्दी असते आणि रेट बघायला गेलं तर रेट पण खूप रिझनेबल आहेत असं पण नाही की हायफाय रेट्स आहेत आणि कमी रेटमध्ये तुला जर चांगलं खायचं असेल ना तर बेस्ट आहे कायस्थ थाली

सांताक्रूझला तू ईस्टला एक स्टेशनच्या बाहेर उतरलीस ना तिथून वॉकिंग डिस्टंसवर आहे विदिन फाय टू सेवन मिनिटसमध्ये तिथे पोचू शकशील पण तू अगोदर काय कर ना गूगलला जाऊन ना त्यांचा कॉन्टॅक्टस नंबर घे आणि जायच्या आधी तू हे बुक करून ठेव ते तसं बुक करतात फोनवर आणि तुम्ही किती पर्सन जाणार आहात ते सांग त्यांना आणि हां बेस्ट होईल जर तू तू त्यांना फक्त आपलं टोकन जरी घेऊन ठेवलंस ना किंवा तुला काय प्रेफर करणार आहेस ते सांगितलंस तरी की बाबा मला प्रॉन्स हवे आहेत तर ते तुला अगोदरच आयडिया देतील की प्रॉन्स अवेलेबल आहे की नाही आहे आणि बेस्ट त्यांची सोलकढी खूप छान असते अच्छा अच्छा मग कधी जाणार आहात तुम्ही ठीक आहे ठीक आहे ओके चालेल मी हाय कोली मी हाय कोली म्हणून एक हॉस तिथे हॉटेल आहे बाजूला तिथे नाही गेलं पण ते एवढं खास नाही बोलतात

ओके बाय बाय